हां बोला सर नमस्कार हा सर आहे कारचं शोरूम आहे सर आपल्याकडं सर्व प्रकारचे सेकंड हॅंड गाड्या मिळून जातील मारुती सुजुकी टोयोटा टाटा अजून किया आहे होंडा आहे आपल्याला कोणती हवी आहे तर स्कॉर्प स्कॉर्पियूच्या ओल्ड माॅडल तर आहे पण थोड्या सर थोड्या नी थोड्या ठीकठाक आहे पण थोड्या नीट आहे थोडी सर्व्हिसिंग करून भेटेल तुम्हाला तर सर्व्हिसिंगचे हा चार्ज अलग लागतील सर दोन्ही पण पेट्रोल आहे पण डिझेल पण आहे दोन्ही आहे डिझेलवाली पाहिजे होती का किंमत तुम्हाला तीन साडे तीन लाखपर्यंत हे मिळून जाईल हां साडे तीन लाखपर्यंत मिळून जाईल तुम्ही जुनी पाहिजे म्हणालेत ना नवीन पण आहेत स्कॉर्पिओचे नवीन नवीन बघा दोन अडीच लाखपर्यंत मिळतील पण नवीन कसं आहे सर हां जुन्यामध्ये नवीन गाडीमध्ये थोडं डिस्ट थोडं डिफरन्स आहे ना न जुनी गाडी कशी थोडं मॉडलचे आहे म्हणजे थोडं रुबाब असते त्या गाडीत

दुसरी तुम्हाला थोडं पन्नास हजार मिळून फॉर्च्युनर मिळून जाईल सर फॉर्च्युनर हा फॉर्च्युनर मिळून जाईल लेजेंडर मिळून जाईल सफारी मिळून जाईल हां लेजेंडर चार चार लाख वीस हजारपर्यंत पडेल सर तुम्हाला लेजेंडर त्याचे पण दोन मॉडल आहेत एक मॉडल तुम्हाला साडे तीन लाखाला पडेल आणि दुसरा मॉडल थोडा आहे आहे ते तुम्हाला चार लाख वीस हजारला पडेल चालते चालते सर तुम्ही पेमेंट ऑनलाईन करणार आहात की ई एम आय घेणार आहात की ऑफलाईन करणार आहात ओके ओके सर चालते चालते येऊन जा